आरुषी बोलत आहे हो हो मी कल्यानीच आहे काय चालू आहे हो का आमच्याकडे पण तेच चालू आहे वर्गणी आताच जमा झालेली आहे डी जे सांगतील आता डेकोरेशन चांगल्या प्रकारे चालू आहे आता तुझ्याकडे कशी चालू आहे

हो का आमची पण सजवली चांगल्या प्रकारे लायटिंग वगैरे सजवली मस्त असं न आमचे ते सोसायटीला इकडून इकडून झाडं आहेत ना त्यांच्यावर त्याच्यावर पण लायटिंग टाकली हो का हं हं हो का आमच्याकडे पण नऊ दिवसच असं किती झालं हो का चांगलंच तर करता म्हटलं असं पण आता मला त्या नाव आठवत नाही आहे डीजेचं पण चांगलं सांगितलं असं सांगतात बुवा हो का मस्त दिसायलंय हो घेतले ना स्पेशल डेला स्पेशल ड्रेस हो तेच हो का हां हां

हो हो आणलं ना ते तर सर्वच आणतात गं नाही आमच्याकडे नाही आमच्याकडे नवीन वर्षी नवीन सामान हो हो पण आम्ही पण तसंच करते हो हो हो का आमचं हो हो बाय